कुटुंबात कोणती गोष्ट महत्वाची म्हणायचं झाल्यास पुरुष आणि स्त्रीची भूमिका नेमकेपणाने काय असते हे समजून घेतले पाहिजे पुरुष म्हटलं की त्याला बाहेरच्या कामासाठी पाठवले जाते आणि स्त्री म्हटलं तर तिला फक्त चूल आणि मूल म्हणजेच घरातल्या कामासाठी ठेवलं जातं परंतु आत्ताची सिच्युएशन पाहता पुरुष आणि स्त्री हे खांद्याला खांदा लावून दोघे जण काम करत आहेत नोकरी करत आहेत आणि स्त्रिया ह्या सुशिक्षित शिकून उच्च दर्जावरती आपलं काम करत आहे

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये फरक आहे पण समाजामधये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात ते त्या सर्वांची कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरका मध्येच सापडेलच असे नाही लिंग हे शारीरिक आहे तर लिंग भाव समाजात घडवला जातो स्त्रिया आणि पुरुषांना विशिस्ट प्रकारे वाढवली जाते या स्त्रियांनी व पुरुषांनी कसे वागावे हे देखील शिकवले जाते ह्याच स्त्रीला स्त्रीत्व आणि पुरुषाला पुरुषत्व ह्या कल्पना होत राहतात या कल्पना माणसांच्या वागणुकीवर खोलवर प्रभाव टाकतात स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या रूढ कल्पना या स्त्रिया आणि पुरुषांना साचेबंद साचेबद्ध करून एकमेकांविरुद्ध उभे करतात हेही तितकंच खरए उदाहरण स्त्रीने सहनशील नम्र असावे आज्ञाधारक असावे सर्वांशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा लोकांची असते परंतु पुरुषांना आक्रमक बनायला मुभा मात्र असते ह्या कल्पना स्त्री पुरुषांवर अवास्तव ओझे लागतात उदाहरण पुरुषांना रडायची मोकळीक नसते एखादा पुरुष रडायला लागला तर काय मुलीसारखा मुळू मुळू रडतोस म्हणून त्याला हिनवले जाते एखादी स्त्री जोर जोरात हसून बोलली तर तिच्याकडे पुरुषी नजरेने बघितले जाते घरकाम चूलमूल ही बाईची जबाबदारी तर घरा घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरषांच्या मानल्या जातात मुलींना लहान पणी खेळायला बाहुली भातुकली तर मुलांना सायकल कार बंदूक अशी खेळणी दिली जातात प्रौद्धवयात येणाऱ्या जबाबदारीचे प्रशिक्षण लहान वयातच जणू सुरू केली जाते स्त्री पुरुषांमधला शारीरिक फरक हा प्रामुख्याने त्यांच्या पुनरुत्पादन संदर्भातील भिन्न जबाबदाऱ्या आहेत पुरुषाकडे रेतण तर स्त्रीकडे गर्भारपण बाळंतपण आणि स्तनपान अशा प्राकृतिक जबाबदाऱ्या आहेत मात्र या पलीकडे कोणतीही कामे स्त्री आणि पुरुष करू शकतात उदाहरणं स्वयंपाक घरसफाई शिवण टिपण शेतातले काम डॉक्टर्स नर्स इंजिनियर इत्यादी इत्यादी मात्र घरकाम आणि बालसंगोपण ह्या आजही स्त्रीच्याच प्राथमिक जबाबदाऱ्या मानल्या जातात बरं का इतक्या की बाहेरच्या जगात ही स्त्रियांना बहुतेकदा घरकामाची विस्तारीत कामे मिळतात उदाहरण शिक्षिका नर्स स्वागतिका अशा प्रकारच्या कामात स्त्रियाना अधिक भरणा असतो अगदी शेतकामातही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी मजुरी देण्याची मानसिकता आढळून येते अर्थात काळानुसार आणि समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंग भावाच्या कल्पना आता बदलत चाललेल्या दिसून येतात खुल्या होऊ लागल्याचीही आपल्याला ते दिसते या लिंग भावाचा उल्लेख जेंडर असाही केला जातो अशा तऱ्हेने लिंग भाव हा सामाजिक सांस्कृतिक संरचनेतून घडवला जातो उदाहरण जात धर्म वय इत्यादी संस्कृतीनुसार लिंगभाव बदलत राहतो पुरुष प्रधान समाजात लिंग भावाची जडणघडण पुरुषांना झुकते माप देणारी असते आणि तुलनेने स्त्रियांना पक्षपाताला अधिक तोंड द्यावे लागते पुरुष कुटुंब प्रमुख पुरुषाकडे मालमत्तीची मालकी लग्न झाल्यावर स्त्रियांच्या सासरी जाणे पितृ पितृवंशीय व्यवस्था ह्या सामाजिक प्रक्रिया आपली समाजव्यवस्था पुरुष प्रधान असल्याचे मात्र दर्शवतात अशा समजात स्त्रीचे स्थान दुय्यम असते आणि याचा एक गंभीर परिणाम म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार आहेत बहुतेकदा स्त्रियांना आपल्या दुय्यम स्थानामुळे अत्याचारांना तोंड द्यावे लागते अधिकाधिक स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या निभावत आहेत आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत यासाठी सामाजिक प्रबोधन आणि स्त्रियांना माणूस म्हणून आदर आदर समाजात रुजवणे ही जास्त गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यात असे म्हनता येईल की लिंगभाव म्हणजे स्त्रियांचा वेगळा विचार नव्हे तर लिंगभाव म्हणजे एखाद्या समाजातील स्त्रिया आणि पुरुषांची सापिक सापेक्ष समाजातील स्थितीच आहे अर्थात आजपर्यंत प्रामुख्याने आणि स्त्रिया आणि पुरुष या दोन लिंकभाव अस्मितांचाच विचार केला आहे आणि झालाही आहे याहून भिन्न लि लिंग लिंगभाव अस्मिता समजूनही त्यांची त्याची लिंगभाव संवेदनशील दृष्टिकोनातून चिकित्सा होणे मात्र गरजेचे आहे आणि तसे प्रयत्न चालू करणेही गरजेचे आहे याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या नेमकेपणानी भूमिका तयार झालेल्या आहेत